आपल्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल मला माहीत आहे जेव्हा आपला भारत स्वतंत्र होत होता तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस सरदार वल्लभभाई पटेल भगत सिंग असे अनेक लोकं होते ज्यांनी आपल्या भारताला स्वतंत्र के करण्यासाठी मदत केली आणि जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा लोकशाहीसाठी लोकशाहीसाठी जेव्हा होता तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने भारताचा संविधान लि लिहिले आणि त्याच्यानंतर आपला भारत लोकशाहीमध्ये आला